माझी मुलं मी आणि माझा माझा नवरा आम्ही सगळे मिळून राहतो एकट्याने राहतो ती माझी ताकद आहे आणि मी सारखी आजारी आजारी राहते ती माझं मा ती माझी मात्र कमजोरी आहे